शार्क टँक हे टी वी शो खूप मजेदार आहे मजा पण भेटते आणि आपल्याला एक आयडिया भेटून जातं की खरंच समाजाला गरज काय आहे व्यवसाय तिथनंच सुरू होतं जेव्हा तिथं गरज असते धंदा तिथं होतं जिथं गरज असते मग आता काँपिटिशन वाढलं आहे लोकांची खरं गरज काय आहे ते कळायला पाहिजे ते शोच एक असं शो आहे ज्याच्यात माणसाला प्रेक्षकांना कळतं की काय करावं आणि जेव्हा ते बघतात की ज्यांच्याकडं एक औपचारिकता पण आहे एक आयडिया आहे ते कसं कुठनंही भांडवल उभं करूगच शकतात फक्त एक वेगळी सोच पाहिजेल आहे हे शो लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप प्रकारे प्रभावित करतो माझ्या मते हे व्यवसाय सगळ्यांनी पाहावं हे शो सगळ्यांनी पाहावा

बाकीचे शो पण कुठंतरी एक सम स समज देत असेल व्यवसायाची पण ही एकदम डायरेक्ट दिशा दाखवतो शार्क टँक बघूनही काही लोकांनी धंदा सुरू केला आहे भांडवल न असतानाही लोकांकडं कधीकधी असं होतं की भांडवल असतं पण काही सुचत नाही करावं काय त्यांच्यासाठी पण एक शो खूप चांगला आहे ते त्यांचे पॅटन तर नाही घेऊ शकत पण जे आयडिया आहे त्याच्यावर थोडं काम करून त्याला थोडं पॉलिश करून धंदा एकदम चांगल्या पद्धतीने ते टाकू शकतात आणि ते वाढवू शकतात हे शो च नाही तर आजचा वाढतं युवाने व्यवसाय करणं हे कुठंतरी अवघड झालं आहे पण आज सरकार खूप प्रयत्न करतं आहे असे शो खूप मार्गदर्शन करत आहेत ज्याने नवीन व्यावसायिकांना थोडं कुठंतरी एक धक्का लागतं की आपण पण काही करावं आणि एक खूप चांगली गोष्ट आहे असे शो अजून असले पाहिजेल